आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपला महाराष्ट्र देश विविध संस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमांनी भरगच्च भरलेलं आहे यामुळे मला वाटते की महाराष्ट्रात जे पर्यटक येतात त्यांनी सगळ्यात सुंदर असा गणेश चतुर्थी हा सण अनुभ अनुभवायला पाहिजे कारण हा सण दहा दिवसांचा असतो यामध्ये गणेश गणेशाचा वाढदिवस असतो व हा सण दहा दिवस चालतो यावेळी गणेश गणेशाच्या मोठमोठ्या मुर्त्या विविध मंडळात बसवले जातात तसेच सर्वांच्या घरी गणपती हा बसवला जातो यावेळी मिरवणूक काढली जाते मिठाई वाटल्या जातात त्याचप्रमाणे दहाव्या दिवसाला गणपती विसर्जन असते तेव्हा खूप मोठमोठ्या मिरवणूक काढल्या जातात ढोल ताशे वाजवले जातात ज्या दिवशी गणपती येणार आहेत त्या दिवशीही ढोल ताशांच्या गजरात गणपतीचं स्वागत केले जाते अनंत चतुर्दशी दिवशी हेच गणपती आप आपण पाण्यात किंवा नदीत सु विसर्जित क् विसर्जित करतो त्याचप्रमाणे दुसरा सण म्हणजे दिवाळी दिवाळी हा महाराष्ट्रात प्रकाशांचा सण म मानला जातो यावेळी सर्व कुटुम् कुटुंब कुटुंबातील व्यक्ती जवळ येतात एकत्र जमतात दिवाळीमध्ये आपले घर सजवले जाते विविध प्रकारची फराळ घरात केले केले जातात फटाके उडवले जातात याचप्रमाणे नवरात्र हा सण सुद्धा महाराष्ट्रात साजरा केला जातो नवरात्रीमध्ये गरबा खेळला जातो दांडिया बसवल्या जातात दुर्गा देवीची नऊ रुपे असतात त्या नऊ रुपांची पूजा केली जाते हा सण नऊ दिवसांचा असतो त्यानंतर होळी होळी हा होळी सण हा सुद्धा खूप उत्साहने महाराष्ट्रात साजरा केला जातो होळीच्या वेळी रंग उडवले जातात डान्स केला जातो त्याच्यानंतर महाराष्ट्रात बौद्ध पौर्णिमा हा सण साजरा केला जातो या सणामध्ये भगवान बुद्धां बुद्धांचा जन्म होतो त्यावेळी त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो इत्यादी सण महाराष्ट्रात साजरे केले जातात महाराष्ट्रातील सण साजरे करण्यात एक वेगळाच आनंद असतो त्यामुळे सर्व प्रट पर्यटकांनी सांस्कृतिक या समारंभांचा अनुभव घेतला पाहिजे